आमची भाग सांभाळताना आम्हाला डास किडे कीटक ह्यांचा फार त्रास होतो नवीन नवीन जे पिकं लावलेले आहेत किंवा जे लहान लहान रोपं आहेत त्यांच्यामध्ये इम्युनिटी शक्ती जास्त नसते त्यामुळे त्यांना डास व किड्यांचा फार त्रास होतो त्यामुळे डास व किडे कीटक कमी करण्यासाठी आम्ही त्यांच्यावर वेळोवेळी फवारणी करतो आणि ते सांभाळताना आम्हाला फार त्रास येते फवारणी करताना तोंडाला मास्क आणि अंगाला पूर्ण कपडे घालूनच फवारणी करावी लागते नाहीतर त्याचा स्वतःच्या शरीरालासुद्धा त्रास होतो आणि पिकांना वेळोवेळी पाणी द्यावं लागते डास किडे कीटक हे होऊ नयेत याकरता तिथं साचलेलं पाणी किंवा नाल्या या आम्ही वेळोवेळी साफ करत असतो स्वच्छ करत असतो आणि त्यामुळे आम्हाला थोडी अडचण कमी होते